मला फक्त एकच बहिण आहे आणि ती माझ्याशी तीन वर्षापैकी तीन वर्सासी लहान आहे माझी बहिण आणि मी हे खूप चांगल्याप्रकारे राहतो आणि एकामेकाची मदत पण करतो परंतु आमच्यामध्ये काही काही वेळा छोट्याछोट्या गोष्टीमध्ये भांडणपण होत असतात परंतु ते भांडणं स सुधुरून पण जातात आणि माझी बहिण लहान असल्यामुळे मी तिला तिच्या अभ्यासामध्ये आणि काही कृतीमध्ये तिला मदत करतो आणि ती पण मला काही कामामध्ये सुद्धा मदत करते आणि असे आम्ही दोन्ही बहिण भाऊ आहोत खूप चांगल्याप्रकारे राहतो आणि कधी कधी भांडपण करतो